नमस्कार जर आपण आपल्या देशाची वाढतीतील लोकसंख्या बघितली तर त्याच्यावरून एक समजते की आपल्या देशामध्ये खूप लोकसंख्या आहे तर ह्या लोकसंख्या असल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती जास्त वाढल्या आहे तर ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कुठेतरी काहीतरी सरकारनी पावलं उचलले पाहिजे तर यात माझं हे म्हणणं आहे की देश देश बोललं की राज्य प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अशी टीम स्थापन करा की जी टीम फक्त आणि फक्त गुन्हेगारीबद्दलच लढेल म्हणजे जसं की ज्या ठिकाणी गुन्हेगारी किंवा आपण बोलतो की एखादा क्राईम होतो आहे ते पण गुन्हेगारी प्रवृत्ती चाकू वगैरे घेऊन किंवा बंदूक वगैरे घेऊन पिस्तुल घेऊन मारहाण चालू आहे तर अशा वेळेस ती टीम जी आपण जिल्हा लेवलवर राज्यातील जिल्हा लेवलवर आपण जी स्थापन करतो आहे म्हणजे जो क्राईम घडतो आहे त्या क्राईमला कुठेतरी स्टॉप करण्यासाठी ही टीम सुसज्ज असे यात नागरिकांना काही हानी होणार नाही याची दक्षता घेईल व ही टीम असल्यामुळे देशातील सरकारला जास्त बघायची गरज पडणार नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर अशा टीम्स निवडल्या तर कुठेतरी गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्याला हे होईल म्हणजे कसं की गुन्हेगारी प्रवृत्ती घडते घडते घडते घडतच राहते कुठेतरी हिला आळा घातला गेला पाहिजे कुठेतरी स्टॉप झाली पाहिजे यासाठी तरी किमान सरकारने असे पावलं उचलायला पाहिजे की आपण म्हणतो की हो गुन्हेगारी प्रवृत्ती आमच्याकडे नाही आहे त्या ठिकाणी खूप येतात त्या ठिकाणी काहीतरी प पाऊल उचला सरकार करून करून किती ठिकाणी लक्ष देणार आहे तर बेस्ट वे म्हणजे सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अशी टोळी निर्माण करायला पाहिजे की ती फक्त गुन्हेगारी प्रवृत्तीविषयी लढेल आणि त्या टीमला असं ट्रेनिंग दिलं पाहिजे की कोणतीही परिस्थिती आली तरी त्यांनी डगमग न डगमगता त्या परिस्थितीला सामोरे गेलं पाहिजे म्हणजे अशा याने काय होईल नागरिकांमध्ये एक सुरक्षिततेचं वातावरण पण निर्माण होईल व त्यांना दिलासा मिळेल की हो खरंच आपल्या देशामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होते असं केल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे वाढते असं तुम्ही बोलत आहे पण ह्या गोष्टी केल्यामुळे एक दिवस नायनाट होईल याचा तर यासाठी फक्त देशातील आपण जिल्ह्यांमधील एक तरी टीम अशी निवडायला पाहिजे ती फक्त गुन्हेगारी प्रवृत्तीविषयी लढेल